काय करते हो का जेवलीस का हो ग जेवलीस का हो माझं पण झालं तब्येत वगैरे कशी काय हो माझी पण मस्त आहे एक्झाम वगैरे झाले हा माझे पण झाले बाकी काय चालू हाय मग मस्त गेली तुझी हो का काय चालू आहे मग सुट्ट्यांचं

तुझ्या इथे आता काय करू तुझ्या इथे खूप वेळा आलेय ना असं दूर कुठे तरी जाऊ पिकनिकला वगैरे हा हा तू सांग ना कुठे जायचं तुला माहीतच मला तर असं वाटतंय आजूबाजूला तर आपण सर्वीकडं जाऊन आलो तसं तर औरंगाबादला तिथे लेण्या आहेत बघायला हा हा हा हा अजिंठा वेरूळ तिथे खूप छान बुद्धमूर्ती हिंदू लेण्या वगैरे आहेत फिरायला पण छान आहे थंड हवेचं ठिकाण आहे हो बघू आपण सर्वजण फॅमिली जाऊ सर्वजण तयारी करू सर्वांना तयार करावं लागेल मावशी मामाला वगैरे सगळ्यांना हा बघ तू मावशी काय म्हणते विचारून मग आपल्याला तयारी तसा प्लॅन पण करावं लागेल ना तिथे काय काय करायचं तिथे खूप सारं आहे फिरायला बघायला जे म्हणशील ते हा सर्वच आहे तिथे हा जंगल आहे मस्त फिरायला टेकड्या आहेत उंच उंच प्राणी पण खूप सारे आहेत जंगलामध्ये प्राणी आहेत ना तर ते जंगल आहे ना हा हो सर्व फॅमिली असली की मजा येईल हो हो हो चालतेय मग आपण त्यांना बोलून तयारी करू सर्व नाही नाही या वेळेस नाही जास्त तिकडूनच आणू ह्या इकडून कमी घेईन हो चालते ठीक आहे लाव मग कॉल